हॅलो माझं नाव धनश्री काटकर आहे मी केळझरमध्ये राहते माझ्याकडे दोन तीन चार पाच दिवसाआधी विजेचं बिल आलेलं होतं विजेचं बिल आल्यानंतर ते मी ठेवलं होतं बट ते आता मला दिसून नाही राहिलेलं आहे मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला बट ते मला दिसलं नाही आहे तर मला प्लीज कृपया करून तुम्ही काही मदत करू शकता का